सणांसाठी किंवा धार्मिक निर्मितांसाठी तुम्ही देवाच्या मूर्ती घडवल्या आहेत का तो अनुभव कसा होता आम्ही जेव्हा गणपती सण येतो तेव्हा आम्ही आमच्या जे आमचे शिल्पकार आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही स्वतः मूर्ती घडवतो त्यांची मदत घेऊन त्यांचे देखरेखमध्ये जे काही त्याच्या कोणता त्यांचा अनुभवानुसार ते आम्हाला एक सजेस्ट करतात किंवा आम्हाला एक सांगतात जे ज्या कृती आम्ही पार पाडतो त्याच्यावरती कलरिंग काम असू दे त्याच्यावर रेखाटनं असू देत ते त्यांच्यानुसार असे आणि शेवटलं जे डिझाइन असते म्हणजे डिझाइनमधले झाले की आकर्षकरित्या काही गोष्टी लावणे जसे मोती झाला मोतीहार झाला किंवा काही हिरे किंवा काही अशाच पट्ट्या असतात सोनेरी पट्ट्या चांग चांदेरी पट्ट्या अशा लावणे आले किंवा धोतर नेसवणे झाले गणपतीला तर ते स्वतः आम्ही करतो त्याचा अनुभव असा असा होतो की हे काम आम्ही असं जास्त वेळ नाही करत हे कधी नं एक सणासुदीला करतो आणि त्याच्यामध्ये असं होते की असं वाटते की ते आमच्या मनातनं आम्ही काम करतो आहे त्या सणाला बऱ्यापैकी आम्ही स्वतः सहभागी असतो त्या सणामध्ये आम्ही आमच्या आम्ही त्याच्यात एक अनुभव घेऊन करत असतो म्हणजे आम्हाला दरवर्षी एक चांगली उत्कृष्ट प्रतिसाद भेटतो आमच्या स्वतःकडून आमच्याकडे काहीतरी कला आहे आणि आम्ही ती जोपासतो आहे आणि पुढे जाऊन कुठेतरी आम्ही त्याचा उपयोग करतो ह्या गोष्टी आमच्या लक्षात येतात त्या गोष्टी करताना अनुभव खूप चांगला होता आम्ही एक वर्षातनं एकदा ते काय कार्य पार पाडतो एक गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक पंधरा दिवस आधी त्या पंधरा दिवसाआधी पाच दिवसातमध्ये ते कार्य होतं नंतर दहा दिवस ते गणपती बाप्पाची मूर्ती चांगली सुकण्यामध्ये जाते आणि ते तो काळ असतो तो पावसाळी काळ असतो त्याच्यामुळे माती ओलसर असते आणि ओलसर मातीवरती थोडंसं काम करणं कठीण पडतं आणि ते ओलसर माती सुक्कावी सुकावी करून थोड्यावेळ जास्त लागतो पण एक चांगला अनुभव यातनं आम्हाला येतो की आम्ही काहीतरी गोष्टी अश्या चांगल्या आहेत त्याच्यामध्ये आपलं मन रमतं आणि ती गोष्ट आपण प्रतिसाद आणि आत्मसात करतो आहे त्या गोष्टीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला का तुमच्या आतमधला एक कलाकार असा जागा करण्यात मदत करते थँक्यू धन्यवाद